हॅलो हां मॅडम गोपाला शुप सुपर शॉपीमध्ये फोन लागला का

ते आम्हाला एक महिन्याचा राशन व भरायचं होतो

तर तुम्ही शेंगदाणे वगैरे आणि तेल याचा रेट सांगू शकता का आम्हाला भाव काय भावाने

अच्छा तर आम्हाला एक महिन्याचं सर्व समजा पाच पाच किलो लागते आणि गहू गहू कसे दिले मॅडम गहू काय किलोने दिले चौतीस रुपयांनी तर जर आम्हाला एका महिन्याचं एकदाच उचलायचा आहे किराणा तर तुम्ही आम्हाला डिस्काउंट वगैरे देसाल का बरं हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मॅडम डिस्काउंट दे आणि संध्याकाळच्या आत

आई हां मॅडम समजा जर आम्ही दो एका महिन्याऐवजी दोन महिन्याचं राशन भरलं तर एका महिन्याचं फ्री ऑफर आहे का तुमच्याकडं हो का अच्छा मला तेच विचारायचं होतं की तुमच्याकडं मागच्या म्हणजे मागं ऑफर चालू होत्या ना तर ते विचारायचं होतं की बुवा तुमच्याकडे ते ऑफर चालू आहे का

ठीक आहे आम्ही चार वाजता येऊन भेट दी भेट देऊ मॅडम

हो धन्यवाद